पाणी फिल्टर आणि शुद्ध करण्या करण्यासाठी आम्ही जे पाणी पा पा पाण्याच्या पद्धतीचा अवलंब करत आहो ते अशा प्रकारचा करत आहोत की आम्ही एका प्रकारच्या लिक्विड आणतो घरात आणि त्या लिक्विडच्यानुसार त्या पाण्यामध्ये टाकतो जेणेकरून जेवढे पण जंतू आहेत त्या पाण्यामधील ते सर्व सर्वच्या सर्व निघून जातात मरून जातात आणि त्यामुळे कोणताही आजार किंवा काही होत नाही किंवा किंवा त्या पाण्याला पा पाण्याच्या जो पाणी असतो त्या त्या वापरायचं पाणी वेगळं ठेवतो आणि पहायचा पाणी प्यायचं पाणी हे वेगळ्या व वेगळ्या पाईपाने वेगळ्या पाईपाने ते धुवत असतो जेणेकरून जेणेकरून पाणी शुद्ध राहील आणि पाण्याला पाण्यामुळे आम्हाला कोणताही त्रास होऊ नये कोणालाही कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत राहतो ज्याला गोष्ट केली की पाण्यामध्ये जे मच्छर मच्छर त्यांची अंडी देतात आणि मच्छरांची जी मच्छर जन्माला आणतात त्यांची जन्माला आणतात ते पण आम्ही बंद करतो ड्रम वगैरे आ ड्रम वगैरे आम्ही झाकून ठेवतो एका कापडाने बांधून ठेवतो जेणेकरून ते मच्छरं ते मच्छरं त्याच्यामध्ये पिल्ल देणार नाही आणि त्या त्या त्या त्यांचे कापडाचे तेही पुढे जा जाऊ शकणार नाही आणि कोणतीही रोगराई पसरणार नाही मच्छरांमुळे आम्ही त्याची काळजी घेतो